आमच्या राज्यात प्रमुख धार्मिक सण म्हणजे दिवाळी दसरा ईद क्रिसमस गुड फ्रायडे आणि होळी पोला यासारख यासारखे सण धार्मिक सण म्हणून साजरे केले जातात आम्ही प्रामुख्याने दिवाळी दसरा पोळा होळी यासारखे सण साजरे करतो